माझी व्यक्तिगत ध्येय आहे तर जशी मला एक मोठं घर बांधायची खूप इच्छा आहे माझ्या परिवारासाठी तर कसं माझं परिवार सध्या आम्ही वेगवेगळे राहतो तर सर्व आम्ही एकत्र राहिलो पाहिजे त्याच्यासाठी मला एक मोठं घर बांधायचं आहे तर त्याच्यासाठी मी कसं आता जे माझे काम सुरू आहे त्या कामाप्रमाणे मी जास्त काम करतो ओवर टाइम करतो जास्त पैसे कमवतो त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही अशी पार्ट टाइम जॉब करतो जसे काही पार्सल डिलीवर करायचं ही काम करतो त्याच्यातून काही पैसे येतात तर ते पैसे मी गोळा करून ठेवतो आहे तर असे मी प्रयत्न करत आहे आणि कसे माझा दादा आहे ते मला ह्याच्यासाठी प्रोत्साहित करतात तर त्यांनीही आपलं जीवन असंच घडवलं तर मला त्यांच्याकडून शिकायला मिळते